हो माझ्या घरी आहे विहीर पण इथे यवतमाळला जे माझ्या घरी जी आहे ती घरगुती विहीर आहे आमची त्यामधनंच आम्ही पाणी पिण्यासाठी वगैरे वापरत असतो तर ती मशीन लावलेली आहे ट्यूब बसवलेली आहे विहिरीमध्ये ती डायरेक्ट टाकीमध्ये पाणी जातं आणि ती वापरतात पण माझ्या माहेरी माझ्या गावामध्ये खूप मोठी विहीर आहे तिथे नागपूर जवळ माझं गाव आहे तिथे खूप मोठी विहीर आहे माझ्या गावामध्ये आणि जी पूर्ण गावाला पाणी पुरवत असते त्या विहिरीचं पाणी सगळं संपूर्ण गाव पीत असतो आणि त्याच्यामध्ये अशी खूप मोठी ट्यूबवेल बसवलेली आहे तसंच खूप मोठी पाण्याची टाकी बसवलेली आहे आणि त्या विहिरीचंच पाणी सगळं गाव वर्षभर वापरत असतो उन्हाळ्यामध्ये थोडीशी टंचाई जाते पाण्याला कारण पाणी पाण्याची पातळी कमी होते पण पावसाळा हिवाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि पूर्ण गाव आमची चार हजार लोकांची लोकसंख्या आहे त्या गावांमध्ये ते संपूर्ण गाव ते एका मोठ्या विहिरीचे पाणी पीत असतं आणि पाणी हे खूप छान असं गोड पाणी आहे विहिरीचं क्षार आहे थोड्या प्रमाणामध्ये पण विहिरीची पाण्याची चव आहे ना ती खूप छान आहे एकदम असं गोड आहे एक गोडवा असा एक ग्लास पाणी पिलं तरी असं पोट भरल्यासारखं वाटतं